आत्ताची शिक्षण पद्धती आणि कारकुन शिक्षण पद्धती आहे खरं सांगायचं तर यामध्ये पूर्ण बदल करणे गरजेचे आहे सातवीच्या वर्गापासून विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करून त्यांना प्रॅक्टिकल व्यावसायिक शिक्षण देणे काळाची गरज आहे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातून विद्युत तयार करण्यापासून तर फॅक्टरी कशी उभारावी यासारखे विषय समाविष्ट केले पाहिजे सिमेंट उद्योग ऑटोमोबाईल कार मोटरसायकल इलेक्ट्रिकल ह्यासारखे विषय अभ्यासक्रमात असले पाहिजे म्हणजे विद्यार्थी ना त्यांच्या क्षमतेनुसार पुढील दहा वर्षात उच्च शिक्षण घेऊन तयार होते शालेय अभ्यासक्रमातील त्याच्या यशावर पुढच्या आयुष्यातील व्यावसायिक गणिते व त्यातील यश हे प्रामुख्याने अवलंबून असते याचे कारण म्हणजे आपल्या देश पुरेशा सुबत्तापूर्ण नाही आहे आणि आपल्या देशातील लोकसंख्यांची क्षमता बघाल तर किती जास्त आहे याचा अर्थ असा की समजा हा एखाद्याला मोठे होऊन ऑटो रिक्षा चालवण्याची आहे तर त्याला दहावी ते बारावीपर्यंतचं शिक्षण खरेतर पुरे होऊ शकेल मात्र देश सुबत्तापूर्ण नसल्याने रिक्षा चालवून त्याला जे पैसे मिळतील त्यात तो स्वतःच्या कुटुंबासहित पुरेशा समाधानाने गुजारणा करू शकणार नाही दुसरे म्हणजे मुळातच रिक्षांची संख्या प्रचंड असल्याने त्याला रिक्षाव्यवसायातून बाहेर पडून अधिक पैसे मिळवायचे असेल तर मोठ्या पगाराचे काम हवे असेल तर दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षणातून त्याला ते ते मिळणार नाही पैसा हे एक सामर्थ्य आहे जे वस्तूस्थिती असल्याने अधिक पैसे म्हणजे अधिक चांगल्या उत्पन्नाचे समाधान आहे त्यामुळे अधिक शिक्षण हे समीकरण रूढ झालेलं आहे समजा हे असे गृहित धरले की पुण्याची लोकसंख्या अचानक निम्म्यावर आली तर असलेल्या पाच धरणातील पाणी असलेली वीज असलेले रस्ते हे सर्व कदाचित पुरेसे ठरले पंचवीस टक्क्यांवर आली असली तरी हे सगळे रिसोर्सेस जरुरी जरुरी असून अधिक असल्याने जाणवे यातून सुबत्ता येते अनियंत्रित लोकसंख्या वाढ व सर्व सुबत्तेला असल्याने स्पर्धात्मक व्ह्यू घेणे अनिवार्य असून त्या टाकण्या टिकण्याची उच्च दर्जाचे शिक्षण ठरत आहे शिक्षण न घेता पैसे कमावता येणे यात व्यवसाय समाविष्ट होऊ शकतात जसे एखादे किराणामालाचे दुकान एखाद्या आठवी पास मुलगाही चालवेल आणि गब्बरही होईल पण त्या गब्बर होणे किराणा मालाच्या दुकानाची संख्या अमाप वाढेपर्यंत असेल त्यानंतर तो यथातथाच कमावत राहील पण एखादा शिक्षण घे जेव्हा एखादा उच्च पदाची नोकरी घेतो तेव्हा त्यानंतर त्याच्यापेक्षा कमी पदीच पदाचा अथवा कमी उत्पन्नाची नोकरी करायला लागण्याची वेळ सहसा येत नाही त्यामुळे शिक्षण घेणे त्यातील स्पर्धा त्यामुळे होणारा ताण सुजाण नागरिक बनण्याऐवजी गुणांना मिळणारे प्रचंड महत्त्व शिक्षणाचे बाजारीकरण नोकरीसाठी चढाओढ नोकरी सुरू केल्यानंतरही शिकत राहणे या सर्व बाबी अनिवार्य ठरवू लागतात कारण त्या बाबी माणसाला एकदा देत असलेले स्थान स्टेटस सहसा पुन्हा हिरावून घेत नाही त्यामुळे राज्यातील शिक्षण व्यवस्थेने समाजाच्या बदलत्या गरजा आणि मागण्या लक्षात घेऊन बदलले पाहिजे प्रॅक्टिकल एज्युकेशन देणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं